तुमचे छंद कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे जोपासता माझे छंद मला फोटोग्राफी आवडते आणिक दुसरी गोष्ट कुकिंग फोटोग्राफीबद्दलं सांगायचं झालं तर माझ्याकडे तसा कॅमेरा वगैरे नाही आहे पण मी मोबाईल फोटोग्राफी करते ज्याच्यामध्ये नेचर फोटोग्राफी जास्त जवळची वाटते मला का माहीत नाही पण सुंदर फूल दिसलं की तिथे मी ओढली जाते आणि त्याचा फोटो काढल्याशिवाय मी स्वतः ला थांबवू शकत नाही तसंच छान आकाश संध्याकाळ किंवा सकाळ सकाळी जो छान सूर्य उगवतानाचा एक छान माहोल असतो अशी फोटोग्राफी करायला मला जास्त आवडतं समुद्रावर गेल्यानंतर तर मी थांबवू शकत नाही स्वतःला फोटोग्राफी केल्याशिवाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकिंग स्वयंपाक करणं मला खूप जास्त आवडतं माझी आई बॅस्ट कूक आहे असं मी म्हणेन तिच्यासारखं स्वयंपाक बनवणं हे माझं नेहमीचं टार्गेट असतं सो बऱ्यापैकी आता मी चांगला स्वयंपाक करायला लागलेय तिच्यासारखा असं मी स्वतःलाच म्हणेन तर हे दोन माझे महत्वाचे छंद आहेत जे की फोटोग्राफी आणि कुकिंग सो चांगला चांगला स्वयंपाक बनवून तो दुसऱ्यांना खाऊ घालणं हे जसं माझी आई करत आली आहे तसंच आता मलाही करायला आवडत आहे आणि त्यामध्येही मी दोघांचा असा समतोल साधते की छान छान स्वयंपाक बनवून त्याचीही फोटोग्राफी करते सो या दोघांचा छान काय म्हणता येईल आपल्याला समतोल होऊन जातो असं मला हे दोन छंद जोपासायला खूप आवडतं